हॅलो दीपक मग आम्हाला ना यात्रेला जायचं आहे अयोध्येला तर अयोध्येला जाण्यासाठी रेल्वेला अंदाजे किती खर्च लागतो जाणं आणि येणं किती प्रवासाचं भाडं होतं हे तू आम्हाला काढून देऊ शकतोस का एवढ्यासाठी थोडी मदत करून दे ही विनंती नम्र विनंती